मी स्वतः चित्रं जशी काढतो चांगली किंवा वाईट तशीच इतरही लोकं कशी चित्रं काढतात हे मला बघायला आवडतं नेहमी फक्त मी माझीच चित्र पाहतो अशातला भाग नाही काही वर्षापूर्वी मी जहांगीर आर्ट गॅलरी इथं एका चित्रकाराचं प्रदर्शन भरलं होतं आणि तिथे मी ते पाहायला गेलो सिने अभिनेते जॅकी श्रॉफ हे सुद्धा तिकडे आले होते चित्र पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की तो चित्रकार मुक्तहस्त चित्र खूप सुंदर काढत होता मुक्तहस्त चित्र म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना ती कळतही नाहीत हे चित्र काय आहे आणि त्यात तो पारंगत होता एका ठिकाणी त्याने एक फ्लॉवरपॉट काढला होता आणि त्या फ्लॉवरपॉटच्या वरती कॅक्टसचं झाड आलं होतं आणि त्या फ्लॉवरपॉटला दोन डोळेसुद्धा त्यांनी काढले होते डोळ्यांमधनं अश्रू येत होते खूप भावपूर्ण असं हे चित्र होतं लोकं चित्राकडे पाहत होती ते छान आहे असंही म्हणत होती पण त्यातला भाव बऱ्याच जणांना कळत नव्हता पूर्वी मलाही कळत नसायचं पण हळूहळू या क्षेत्रात जसजसं मी थोडे जात घेत गेलो तसं तसं मला यातलं बारीकपणा जाणवायला लागला खूप सुंदर असं ते चित्र आहे जे आजही माझ्या मनात घर करून राहिलं आहे